बुलढाणा जिल्हा हा नैसरिकगिकरित्या खूप परिपूर्ण आहे पर्यावरणा म म पर्यावरणाशी निगडित इथे खूप प्रकारचे उपक्रम राबवले गेलेले आहेत बुलढाणा जिल्ह्यामध्ये अनेक प्रकारचे अभयारण्य आहेत प्र प्राणी संवर्धनंनांसाठी की आणि वन्य जीवांच्या संवर्धनांसाठी पक्षांसाठी येथील जैवविविधतेसाठी त्यांचा खूप फायदा होतो बुलढाणा जिल्ह्यामध्ये ज्ञानगंगा अभयारण्य त्यामध्ये अनेक प्रकारचे प्राणी पक्षी आणि वै व जैवविविधता तिथे आढळते आणि ई तरी पण तिथे बऱ्याच प्रकारचे प्राण्यांची संख्याही कमी होत आहे आजूबाजूच्या गाव कडे गावखेड्यांच्या लोकांची शिकारीमुळे तर त्यांच्याकडे ते लक्ष देणे गरजेचं आहे आणि त्यांचे संवर्धन करणे गरजेचं आहे तसेच झाडांचीही खूप प्रमाणात कटाई होते जंगलातील त्यामुळे सरकारने ते त्या झाडांवर लक्ष ठेवणं आणि त्या कटाईवर नियंत्रण आणणे हे गरजेचे झालेले आहे तसंच बुलढाणा जिल्हा हा चारी साईडने डोंगराने वेढलेला असल्यामुळे इथे झाडे वगैरे नैसर्गिक सौंदर्य खूप चांगल्या प्रमाणात आहे आणि या नैसर्गिक सौंदर्याचे पर्यावरणाचा सरकारनी ज जोपासना करावी असे मला वाटते